मी साधारणतः भरपूर प्रकारचे फो फोटो काढलेले आहे नैसर्गिक प्राण्यांचे जसे वाईल्डलाईफ फोटोग्राफ म्हणतात तशा प्रकारचे काही दोस्त मित्राचे फॅमिलीचे काढलेले आहे प्रोग्रामचे पण काढलेले आहे तर असे सर्वच प्रकारचे मी जवळपास फोटो काढलेले आहे आणि जास्तीत जास्त मला निसर्गाचे फोटो काढण्यात जास्त आवड आहे